कला आणि हस्तकौशल्य हे कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे हे क्षेत्र केवळ सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करत नाही तर रोजगारनिर्मिती निर्यात पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याचाही महत्त्वाचे योगदान देते कला आणि हस्तकौशल्य क्षेत्रात लाखो कारागीर कलाकार आणि लघुउद्योग संलग्न असतात हे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देऊन ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देते भारतीय हस्तकला आणि पारंपरिक कला जगभर प्रसिद्ध आहेत पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय हँडीक्राफ्ट टेक्स्टाईल पेंटिंग्स आणि दागिने यांना मोठी मागणी आहे त्यामुळे निर्यातीतून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते कला संस्कृती आणि हस्तकौशल्यामुळे राज्य राज्यातील पर्यटन वाढते जयपूरची निलखंटी ज ज्वेलरी कोल्हापुरी चप्पल वाराणसी साड्या आणि मुर्डेश्वर येथील मूर्ती शिल्पे यांसारख्या कलात्मक वस्तू पर्यटकांना आकर्षित क करतात कला आणि हस्तकौशल्य राज्याच्या अर्थव्यवस्थेला रोजगार निर्यात पर्यटन सांस्कृतिक ओळख आणि शास्वत विकास यांद्वारे महत्त्वपूर्ण योगदान देते त्यामुळे सरकारने या क्षेत्राला पाठबळ देणे आवश्यक आहे